मी व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर या सोशल मीडियाचा वापर करते सोशल मीडियाचा वापरमध्ये कसं कधी कधी कॉमेडी गोष्टी तर असतातच म्हणा चांगलं चांगल्या गोष्टी पण कधी कधी बऱ्याच चांगल्या गोष्टींची माहिती पण आपल्याला मिळते कुठे कोणता काय धार्मिक कार्यक्रम झालेला असो किंवा कुठे गुन्हेगारी झालेली असेन त्याच्याबद्दल कोणती ॲक्शन घेतलेली असो त्यानंतर कुठे सामाजिक कार्यक्रम घेतले जात आहेत कुठे फ्रीमध्ये कॅम्प डोळे तपासणी झालं ब्लड डोनेशन कॅम्प झालं या सगळ्या कॅम्पची माहिती वगैरे आजकाल लोक स्टेटस वगैरे टाकतात फेसबुकवरसुद्धा पोस्ट केली जातात तर यांनी कसं ना ही पोस्ट आपण वाचल्याने काही मोटिवेशनल इन्स्पिरेशनल अशा भावनात्मक तिथे पोस्ट पण आपल्याजवळ येते तर कुठे भाषण्स वगैरे जे राजकारणी लोकं वगैरे ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत काही सुखसुविधा निघाल्या आहेत का काही चांगल्या बातम्या असतात तर या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला या सगळ्या प्लॅटफॉर्ममधून भेटून जातं तर त्यांनी कसं आपल्याला एक जागतिक अटॅचमेंट आपल्याला फिल होते की आपण आपल्या गावामध्ये बसून बाकीच्या गावामध्ये पण काय सुरू आहे काय नाही याच्याबद्दल आपल्याला कळतं